प्रेशर कुक्कर मायक्रोवेव गॅस मिक्सर अशी स्वयंपाकघरात बरीच उपकरणं आपल्याला आत्ता सोप्या पद्धतीनं वापरता येतात पूर्वी प्रेशर कुकर नव्हते मायक्रोवेव्ह नव्हते मिक्सर नव्हते गॅस नव्हते तेव्हा प्रेशर कुकरच्या ऐवजी लोक काय क सतत वेगळा भा कुकर भात लावायचा वेगळी डाळ लावायची मग ते स व्हायला वेळ लागायचा परत ते ठेवायचं कशावर तर चुलीवर मग ते चुलीवरती होण्यात वेळ जाणार मग दोनच गोष्टी एका वेळेस होणार तसं आता प्रेशर कुकर आल्यामुळं प्रेशर कुकरमध्ये तुम्ही डाळ तांदूळ एकत्र एखाद्या वेळेस बटाटे पण उकडायला लावू शकता कुठली भाजी दुसरी लावायची असेल तर लावू शकता त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कुकर लावायच्या आधी डाळ समजा तुरीची डाळ शिजत नसेल तर त्यात थोडीशी आधी भिजवून ठेवायची पाण्यात आणि मग कुकरला लावू शकता तुम्ही आणि मग ते कुकरला लावताना त्यात थोडंसं तेल हळद हिंगं असं वाफ घालून तो मी लावलंत तर प्रेशर कुकरमध्ये पटकन डाळ तांदूळ किंवा एखादी भाजी पण शिजली जाती स्वयंपाक पटकन होऊ शकतो त्या आ आणखीन मिक्सर आहे मिक्सरमध्ये तुम्हाला पटपट पूर्वी कसं दाणे खलबत्त्यात कुटावे लागायचे चटण्या पर पाटावरवंट्यावर वाप कराव्या लागायच्या आता तसं मिक्सरचा वापर तुम्ही करू शकता सोप्या पद्धतीनं वापरता येतं फक्त लाईट असण्याची गरज असते आणि नंतर मायक्रोवेव मायक्रोवेवमध्ये सुद्धा तुम्ही कुठलाही प्र पदार्थ शिजवायसाठी वापरू शकता मायक्रोवेव फक्त मायक्रोवेव्ह वापरताना मायक्रोवेव सेफ उपकरण भाज भांडी असणं गरजेचं असतं नाही तर मग ते खराब होऊ शकतं मायक्रोवेव आणि गॅस गॅस तर आपण आता बिंधास्त वापरू शकतो आता तर गॅस पाईपलाईन आहे त्यामुळं सिलेंडर संपलं आता काय करायचं ह्या काही भानगडीच नाही आहेत त्यामुळं हे उपकरण फक्त गॅसवर जर आता दूध ओतू गेलं तर ते साफ करणं हे लगेचच्या लगेच केलं पाहिजे नाही तर मग ते नंतर उशिरा करायचं म्हटलं की ते चिटकून बसतं सगळं आणि घाण होतं त्यामुळं ते पटकन केलं गेलं तर त्याचा त्रासही कमी होतो जितकं आपल्याला ही सगळी उपकरणं पटपट पटपट होणारी मिळाली त्याची काळजीही घ्यावी लागती आणि ती योग्य प्रकारे वापरावी लागतात नाही तर असून सुद्धा त्याचा त्रास होणार असेल तर ती उपकरणं वापरणं नको वाटेल त्याच्यापेक्षा लक्ष देऊन त्यातच काम करताना ह्या गोष्टी नीट वापरल्या तर खूप सोयीचं आहे आणि स्वच्छता ही मेन आहेच आहे स्वयंपाकघरात ती गोष्ट महत्त्वाचीच आहे त्यामुळं ते सांभाळून सग ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही वापरू शकता